हॅलो मी मगाशी तुमच्या हॉटेलमध्ये ऑर्डर देण्यासाठी फोन केला होता ती ऑर्डर तुम्ही घेतली आहे ना आम्हाला आम्ही ज्या हॉटेलमध्ये राह राहतो आहे त्यामुळे आम्हाला आमच्याकडे डिश वगैरे काही नाही आहेत सो तुम्ही आम्हाला जर काटे चमचे आणि ताटल्या आणि ग्लास पाठवू शकलात तर बरं होईल हो चालेल आम्हाला सहा ताटं दोन चमचे आणि पाच पाच काटे हवे आहेत आणि दहा ग्लासेस तुम्हाला किती वेळापर्यंत किती वेळ लागेल डिलीवरीसाठी ओके पंधरा मिनटांनी पोहोचाल ना ठीक आहे तुम्ही किती त्याचे जास्ती एक्स्ट्रा चार्जेस लागतील का वेगळे हां चालेल त्याच्यामध्ये ॲड की ॲड करा तुम्ही तुम्ही डिलीवरीच्या वेळी आम्ही पे करतो हां तुम्हाला ॲड्रेस मिळाला आहे ना नाही मिळाला आहे का हां मग लेमन ग्रास हॉटेलमध्ये आम्ही थांबलो आहे हां तर तुम्ही तिथे काऊंटरवर तिथून आम्ही पैसे देऊन ठेवतो तुम्ही इथे येऊन पे त्यांना सांगा ते तु तुम्हाला पैसे पे करतील आणि तुम्ही ऑर्डर त्यांच्याकडे द्या ओके हां फक्त ते ग्लास आणि चमचे न विसरता द्या कारण आमच्याकडे ते काहीच नाही आहे ओके थँक्यू